राज्यातील प्रमुख ग्रामीण भाग किंवा आदिवासी भाग म्हटले तर असे हलवी समाज गामठा गडचिरोली आणखी जसे बुलढाणा वाशिम कारंजा हिंगोली अशा भागामधे कसे शेती जास्त चालत असते तर तिकडे कसं काही पाणी पुरवठे या सर्व जागेत अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे कसे त्यांना खूप जास्त असं कृषी उद्योगामधे खूप जास्त असं त्यांना तोंडी जावं लागते त्यांना याच्यासाठी खूप आव्हाने आहेत शिक्षणाविषयी खूप आव्हाने आहे जे ग्रामीण भाग आहे त्याच्या त्या भागांमधे अंगणवाडी तर आहे पण तिथेही सोय असं सत्त नाही जे सरकारी शाळा आहे तिथेही सोय बरोबर राहात नाही तुमी जे आरोग्यसेवा आहे ती आरोग्यसेवा चांगल्या प्रमाणात त्यांना ग्रामीण भागात मिळत नाही त्यासाठी त्यांना शहरी भागाकडे वळावं लागते म्हणून हे असे भरपूर सारे आव्हाने त्यांच्यासमोर येत असतात